नमस्कार मी तुमच्या कंपनीतून तुमची गाडी बुक केली होती आणि तुमच्या गाडीबद्दल मला खूप वाईट अनुभव आले आहेत प्रथमत गाडी बुक केल्यानंतर तुमचा ड्रायव्हर वेळेनुसार आला नाही पंधरा मिंटे लेट आला त्याच्यानंतर मी गाडीमध्ये जेव्हा आत बसलो तेव्हा तुमच्या गाडीच्या सीटसुद्धा फाटलेल्या होत्या त्याच्यानंतर गाडीची ए सी सुद्धा व्यवस्थित चालत नव्हती त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर तुमची गाडीसुद्धा पंक्चर झाली आणि तो पंक्चर काढायला ड्रायव्हरने जवळ जवळ अर्धा तास लावला आम्हाला ज्या ठिकाणावर जायचं होतं त्या ठिकाणावर आम्हाला जायला लेट झाला पुढे गेल्यानंतर कळलं की तुमच्या गाडीच्या हॉर्नचासुद्धा प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर अजून पुढे गेल्यानंतर समजलं की गाडीच्या हेडलाइट नाहीत एक तर रात्र होत आलेली त्यामध्ये आपण विदाऊट लाईटची गाडी कशी चालवणार तर या गोष्टीची तुम्हाला दक्षता घेणं आवश्यक होतं अशाने ॲक्सिडंट होऊ शकतो आणि ॲक्सिडंट झाल्यानंतर त्याची भरपाई आम्हाला कोण देणार आहे तुमच्या कंपनीकडून मिळणार आहे का तरी या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे प्रथमत बुकिंग करण्याआधी गाडी व्यवस्थित आहे की नाही गाडीची गाडीची स्थिती काय आहे किंवा गाडी योग्य कंडीशनमध्ये आहे की नाही या गोष्टीची दक्षता घेऊन तुम्ही गाडी पूर्ण बुकिंग करायला हवी असं मला वाटतं आहे आणि तुमच्या या कंपनीमध्ये मला खूप वाईट अनुभव आलेला आहे त्यामुळे तुम्ही याची दक्षता घेणं आवश्यक आहे जेणेकरून पुढं कोणती वाईट परिस्थिती येणार नाही किंवा ॲक्सिडेंट किंवा इतर गोष्टी घडणार नाहीत आणि जर अशा गोष्टी होणार असेल तर त्या गोष्टीला आळा बसेल धन्यवाद